हो हो हो हो तुम्हाला काय घ्यायचं आहे तुम्हाला मेडिकल फील्डमध्ये जायचंय का इंजिनिरिंगमध्ये जायचं आहे तर तुम्हाला मेडिकल फील्डमध्ये जायचं आहे तर मेडिकल फील्डसाठी आंबेडकर कॉलेज बेस्ट आहे आणि मेडिकलमध्ये जाय जाण्यापूर्वी नीटची एक्झाम द्यावी लागते आणखी नीटची एक्झाम दिल्यानंतर सायन्स घेऊन आंबेडकर कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन करून घ्यान हो आंबेडकर बर बर्डी रोडच्या सामने आहे नागपूरमध्ये ॲडमिशन वगैरे करायची आहे हो तुम्ही पहिले कॉलेज बघून घ्या आणि नागपूरच्या आंबेडकर कॉलेज खूप बेस्ट आहे

आणखी हिसलॉप कॉलेज आहे आणि मॉरीस कॉलेज मॉरीस कॉलेज इंजिनियरिंगसाठी आहे पण आहे हो तुम्ही उद्या येऊन जा बारा एक वाजता ॲडमिशनसाठी आणि ॲडमिशनसाठी एक हजार रुपये फीस आहे ते घेऊन या सोबत डॉकुमेन्ट आधार कार्ड आणि बारावीची मार्कशीट दहावीची मार्कशीट आणि कास् सर्टीफिकेट हो सर्व झेरॉक्स आणा मार्च महिन्यापासूनच ॲडमिशन ओपन झाली आणि आंबे हो आणि आंबेडकर कॉलेजमध्ये खूप सारे फॅसिलिटी आहे खूप सारे सायन्स शिकवण्यासाठी सर टीचर प्रोफेसर लोक आहेत हो हो आणि हो आणि आणि पासपोर्ट साईझ फोटो पण घेऊन याल आपल्यासोबत फॉर्म भरायसाठी

हं थँक